तुमच्या भागातील लोकांकडून प्राधान्य मिळणारे प्रमुख टे टेलिफोनचे ब्रँडस कोणते आहेत ते बघा आणि तुम्ही जर मला प्रश्न विचारत आहात तर टेलिफोनच्या ब्रँडसमध्ये मी सॅमसंग ला म म म्हणजे प्रोत्साहन देण्यात पुढे आहे कारण की सॅमसंगचे जी डिस्प्ले असतात ते खूपच स्ट्राँग असतात म्हणजे मजबूत असतात बळकट असतात त्यांना लवकर कोणतीही ठस ठेच पोहचत नाही सॅमसंगची रॅमही आठ आठ आठपर्यंत रॅम असते आणि जीबी इंटर्नल जीबी इंटर्नल जीबी खूप एकशे वीसपर्यंत असते तिचा कॅमेराचा मेगापिक्सेल हा खूपच चाळीस मेगापिक्सेल असतो म्हणजे आ आयफोन या अमेरिकन कंपनीच्या मोबाईल कंपनीला पण ती मागे पाडते असा तिचा कॅमेरा असतो आता तिची खूप सारी फो फो फोल्डेड मोबाईलचे असा आला आहे वापस असा मोठा डबल टॅबवाला मोबाईल आला आहे म्हणजे असे खूप असे मोबाईलचे सॅमसंगमध्ये नवीन नवीन प्रकार आले आणि सॅमसंग हा खूप आधीपासून चालणारा ब्रँ ब्रँड आहे तो रियलमीवरून तर चांगलाच आहे माझा मित्र एक रियलमी ना रियलमी फोन वापरतो तो एकदम खराब फोन आहे त्याचा आणि आता तो म्हणजे अशी ती ब्रँड अशी चांगली नाही आहे सॅमसंग ब्रँड हा खूप चांग चांगला आहे असं माझं मत आहे